मला असा पिच्चर पाहिजे रात्रीसाठी कारण की त्याच्यानी मला असे जास्त हॉरर पण नको त्याच्यानी मला आराम भेटेल कारण की तो चित्रपट असा एकदम सुंदर असा पाहिजे की त्यान त्याच्यात जीवन कसे जगायचे व जीवनात काही काय केले पाहिजे मरण्याच्या आधी किंवा माणसानी कसं वागलं वागायचे दुसऱ्या माणसांशी असले काही सुविचार वगैरे त्याच्यामध्ये दिले पाहिजेत त्याच्यामुळे माइंट एकदम फ्रेश झाला पाहिजे आणि पुढच्या दिवशी मला असं वाटलं ना पाहिजे मी काहीतरी ओझ घेऊन चाललोय किंवा काहीतरी वेगळ काय केलंय असं वाटलं ना पाहिजे असा पिच्चर मला रात्री बघायचा आहे